हां अण्णा हॅलो अण्णा बोलत आहे ना तुम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या मशीनी पाहिजेत आमच्याकडे बघा आता नांगरटीकरता एक नवीन मशीन आलं आहे पावर टिलर म्हणून आहे त्याला लावलं बारका फाळा लावला की डबल पल्टी टाईप काम करत आहे थोडक्यात दुसरं एक आलेला आहे आमच्याकडं भांगलनीचं मशीन ती एक लिटर पेट्रोलमध्ये जवळजवळ अर्धा एकरची भांगलन करत आहे एका माणसाकडून पेट्रोलमध्ये हो पेट्रोलमध्ये एक लिटर पेट्रोल टाकलं का नाही त्याला मॉ मोटर आहे ती चालते आहे आणि एक नंबर काम करत आहे आणि पावर टिलर ना तुम्ही आता जे मोठ्या ट्रॅक्टरचे कामं आहेत त्या बारक्या पावर टिलिंगनं सुद्धा करू शकताय उदाहरण उसाला भर लावायचे आहे सरी सोडायचे आहे अशी सगळी कामं म्हणजे कमीत कमी माणसं तुम्हाला लागावी आणि जास्तीत जास्त काम व्हावं आणि खर्चाकडूनही तुम्हाला परवडावं अशा दृष्टीनं आमच्याकडं मशिनरी आत्ता बघायला आहे डेमो त्याचा लगेच तुम्हाला मिळू शकत आहे त्याच्याही पुढं तुम्ही म्हणाला तर आम्ही तिथं येऊन तुमच्या रानात फक्त रानात ओल बील असता कामा नये म्हणजे रान कोरडं पाहिजे चिखल असता कामा नये समजा उ तुमचं पाणी दिलं आहे तुम्ही उसाला व प पिकाला तर साधारण एक आठवडाभर तर जायला पाहिजे हां नाहीतर काय होत आहे मग तणनाशक मारलं आहे अमूक केलं आहे आणि त्याला ओल आणि ह्याला ओल आहे मग ओलीत आमचा मशीन फसत आहे ना अडचणीचा विषय होतो आहे तर चांगल्या कंपनीचं ब्रँडेड कंपनी समजा किर्लोसकर कंपनी आहे तर जय जवान म्हणून कंपनी आमच्याकडं आहे जय किसान म्हणून कंपनी आलेली आहे वेगळी जवान आणि किसान एकत्र असा एक कंपनी आहे असं सगळं वेगवेगळी मग आमच्याकडे मशिनरी आहेत तुम्हाला साधारण किती एकराकरता कुठलं मशीन पाहिजे हे सुद्धा आम्ही तुम्हाला गाईडलाईन देऊ शकतो त्या संदर्भात माहिती जी जी मागाल त्याचं मॅन्युअल आहे पुस्तक आहे माहिती पत्रक ते तुम्हाला देणार तंत्रज्ञान पुरवणार आणि तुम्हाला तुमच्या जागेवर सेवा मिळेल हां मग त्याबद्दलच तुम्हाला मुख्य सांगणार होतो की तुम्हाला तुमच्या साईटवर ज्याला म्हणतात जागेवर रानात सेवा मिळू शकतो परंतु काय एक दोन दिवस मात्र तुम्हाला वेटिंग करायला पाहिजे कारण आमच्याकडे कॉल पेंडिंग जसे असतील समजा आता जे आता आपल्याच तालुक्यात आम्ही दहा ठिकाणी विकले आहेत दहा ठिकाणीपैकी चार ठिकाणाचं आम्हाला कंप्लेंट आल्या पण जे जी कंप्लेंट आमच्याकडं आधी येईल त्याच्यावर तो माणूस जाणार किंवा त्या रूटवर तुमचं कुठं बसत आहे बघून एक दोन दिवसात मागं पुढं येऊन जाणार परंतु हां अनुदानाचं काय सांगतो तुम्हाला तुम्ही त्याकरता तुमचं आधार कार्ड सात बारा आणि ते उत्पन्नचा एक दाखला लागतो एवढं तुम्ही जर मिळवलं तर तुम्हाला निम्या अनुदानामध्ये नेवांत असं मशीन मिळते आहे पावर टिलर मिळतो आहे आं त्या हॅलो तुम्ही काय करायला पाहिजे तुमच्या तलाठ्याकडे जाऊन तुमचा उत्पन्नाचा दाखला घ्यायचा तो काय करतो तुमचं क्षेत्र आणि बाकीची माहिती त्याला असल्यामुळे तो देतो बाबा हा शेतकरी अडीच लाखाच्या आत आहे दोन लाखाच्या आत आहे असा घेऊन तुम्ही तालुक्याला जायचं आणि नाहीतर तुम्ही त्या महा ई सेवा केंद्रात जरी गेला तर तिथले लोक ते ॲडजस्ट करून सगळं देतात आणून देतात तुम्हाला आणि मग तहसिलदाराचा तुम्हाला उत्पन्न दाखला मिळतो मिल्कींग मशीन पण मिळणार की तुमच्या किती जनावरं आहेत तीन चार होय छोटं लागणार तुम्हाला एक दहा दहा वीस लिटर करणारं किंवा एक पंधरा वीस मिनटात सगळं काम होणारं पाहिजे थोडक्यात ते पण मिळेल की तुम्हाला काय काय कुठल्या माहितीतली आहेत कुकुट कुठली कंपनी तुमच्याकडं आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती असणारी माहिती नाही होय हां नाहीतर म्हटलं आम्ही तुम्ही काय आहे त्या दहा कंपन्या आहेत समजा तुम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्याकडू कळलेलं असते ना अमूक एक कंपनीची घ्या बाबा तर त्या कंपनीचा आम्ही तुम्हाला देऊ शकतो ना हां हां ठीक आहे ठीक आहे ओके